हां बोला ना मॅडम बोला कितीचं लोन पाहिजे तुम्हाला अच्छाअच्छा तुम्हाला बिजनेस लोन हवं आहे अच्छा तर बिजनेस लोन दहा लाखाचं तर मी काही मला काही प्रश्न होते याच्याबद्दल तर तुम्ही मला सांगा महाराष्ट्रामधे कुठे उघडायचं आहे तुम्हाला अच्छा तर तुमचं बिजनेसच्या काय विचार केला आहे तुम्ही काय उघ उघडणार आहात तुम्ही ते अमृततुल्यसारखं अच्छा तर ठीक आहे तर तुम्हाला मी लोनची काही रिक्वायरमेंट सांगतो तर तुम्ही मला सांगा तुमची मंथली इन्कम किती आहे अच्छा तर जर एवढं आहे तर तुम्हाला पगार हे बरोबर आहे त्याच्या हिशोबाने आम्ही तुम्हाला दहा लाखाचं लोन प्रोवाइड करू शकतो तर याच्यामध्ये जसे तुम्ही बिजनेस लोन म्हटलं आहे तर याच्यामध्ये तुम्हाला आठ ते दहा परसेंट तुम्हाला इंटरेस्ट लागेल महिन्याचं आणि तुम्ही जर ह्याच्या किश्तीबद्दल जर विचार केला तर याच्यामध्ये आमच्याकडे एक वर्षाची तीन वर्षाची आणि पाच वर्षाची स्कीम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एक वर्षामध्ये जर तुम्ही दहा लाखाचं करत आहेत तर तुम्हाला नव्वद हजार रुपये महिना भरावं लागेल तीन वर्षाची म्हणत आहे तर तुम्हाला तो पन्नास हजार चाळीस ते पन्नास हजाराच्या जवळपास पडेल आणि जर पाच वर्षाचे म्हणत आहे तर तुम्हाला पंधरा ते वीस हजारच्या जवळपास पडेल तो बरोबर तर ठीक आहे तर मॅडम तुम्ही एक काम करा तुमची याच्यासाठी काही इम्पॉर्टंट डॉकुमेंट्स लागतील ज्याच्यामध्ये तुमचे ओळखपत्र घेऊन यायचे आहे तुमच्या इलेक्ट्रिकी इलेक्ट्रिक बिल तुमचा राहण्याचा जो प्रूफ आहे तो आणखी तुमचं सॅलरी स्लीप हे आम्हाला लागतील बरं तर तुम्ही उद्या मॉर्निंगला बँकेमध्ये विजिट करा आणि डायरेक्ट मला येऊन भेटा चालेल ठीक थँक यू मॅडम